हायकिंगसाठी आवडता प्रदेश कोणता तसं तर पर्वत जंगल समुद्रकिनारे सगळंच आवडतं पण अर्थात सध्या जंगलानं वेड लावल्याचं म्हणता येईल जंगलातला जो निसर्गाचा असा एक खास वास असतो तो भरभरून जंगलातच मिळतो उंचच उंच झाडं डेरेदार वृक्ष त्यांना बिलगुन असलेल्या वेली रानफुलं रानफळं ते खायला येणारे असंख्य छोटे मोठे प्राणी त्यांचे आवाज एकमेकांना साद घालायची त्यांची पद्धत हे सगळं अनुभवायला जंगलात जायला ह हवं जंगलात गेल्यावर हे आपलं भान हरपतं आणि आपल्या रोजच्या ज्या काही आपले रोजचे जे काही तेच तेच एक रुटीन आलेलं असतं ते आपल्याला विसरायला होतं निसर्गातल्या पाय वाटा नैसर्गिक तळी तलाव त्या पाणवठ्यावर येणारे प्राणी त्यांचे ठसे हे बघायला जंगलात मिळतात जंगलाचं रूपसुद्धा प्रत्येक ऋतूत बदलतं उन्हाळ्यामध्ये वाळून काटक्या झालेली काळी झाडं उघडे बोडके डोंगर सोन्या सोनेरी रंगाचं रानगवत भरपूरलेलं आणि इथून ते भर पावसात पावसाचं पाणी पिऊन तरारलेली झाडं जागोजागी पाण्याचे वाहात आलेले ओहोळ नवे नवे रानफुलं त्यांची न त्यांचे नवे कंद हे सगळं आपल्याला ऋतूनुसार जंगलामध्ये बघायला मिळतं आता बर्फाच्छादित पर्वत दाट जंगल आणि पर्वतावरील सूर्यास्त याच्याबद्दल काय आवडतं बर्फाच्छादित पर्वत काही मी अजून पाहिलेला नाही आहे दाट जंगल मात्र अनुभवलेलं आहे नुकतंच बरकीचा धबधबा बघायला गेलो होतो भर दुपारी दोन वाजतासुद्धा तिथे बाहेर ऊन असलं तरी आतमध्ये पूर्ण अंधारून आलेलं असतं आणि तो असा एक हिरवट शेवाळी वास कारण भर पावसातच गेल्यामुळं तो खूप छान असा असतो पर्वतावरील सूर्यास्तही बघायला आवडतो